मला असं वाटतं की कोणताच माणूस जन्मापासून गुन्हेगार नसतो तो काही परिस्थितीमुळे काही कारणांमुळे गुन्हेगार बनतो असं मला वाटतं म्हणजे काय सगळे गुन्हेगार सगळे चोरी करणारी माणसं काय पहिल्यापासून हे ठरवून आलेले नसतात की आम्हाला आयुष्यात चोरच बनायचं आहे पण परिस्थितीमुळे किंवा काही वेगळ्या कारणामुळे किंवा मनस्थितीमुळे विचारसरणीमुळे असेल कदाचित का त्या ते या मार्गाला लाग लागत असतील कदाचित पण गरिबी आणि बेरोजगारी हे त्याचं एक कारण शकतं चोऱ्यामध्ये चोऱ्या कारण आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे आणि त्यांना त्यामुळे बेरोजगारी आणि गरिबीचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि सगळ्याच लोकांना रोजगार मिळतो असं नाही त्यामुळे काही लोकं चुकीचा मार्ग पकडतात स्वतःला इम्प्रूव करायचं सोडून ते चुकीच्या मार्गांचा विचार करतात आणि चोरी वगैरे करायला लागतात आणि त्यामध्ये मला असं वाटतं की त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं जर रोजगाराचं प्रमाण वाढलं आपल्या देशामध्ये किंवा व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करण्याची वृत्ती लोकांमध्ये आली तर कदाचित लोकं हा विचार करतील की चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा आपण काहीतरी प्रयत्न करून चांगल्या मार्गाने स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करावा